नमस्कार मी अशोका हॉटेलच्या ओनरशी बोलते आहे का मी मला मी इथे टूरिस्ट म्हणून आले आहे आणि मला तुमच्या अशोका हॉटेलचं नाव समजलं बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही त्या हॉटेलमध्ये जा आणि त्यांची क्विझिन्स टेस्ट करा तर मला उत्सुकता आहे की तुमची काय स्पेशालिटी आहे म्हणजे तुमच्याकडे कुठले विशेष पदार्थ मिळतात की जे मी आल्यावर मला खाता येतील तुमच्या डिशेस बरं अच्छा हं हां मास वडी पण थांबा थांबा एक एक मिणटं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की मांस वगैरे मी खात नाही हं

अच्छा हो बर हां पण म्हणजे ती वडी असते का ती नुसती अशी चमच्यानं खायची असते का

हां हां हां अच्छा अच्छा म्हणजे ती म्हणजे आपण अशी खोबऱ्याची वडी वगैरे खातो तशी नाही आहे ही भाजी आहे हां अच्छा पण त्याला रस्सा असतो का अच्छा ओक्के बर बर बर आणि बरं पण मग ती खूप जास्त तिखट किंवा अशी पचायला त्रासदायक वगैरे हं

हो अरे वा मग हे चांगलं आहे हां मग हे चांगलं आहे आणि त्याच्याबरोबर काय म्हणजे तुम्ही रोटी चपाती काय देता

हो अच्छा चुरून म्हणजे कसं काय करायचं म्हणजे कुस्करा हां हां हां बर बर बरं मग त्याच्यात ती तो रस्सा आणि त्या वड्या पण घालायच्या का हं साधारण मी एक भाकरी आणि ती एक मासवडी आणि थोडासा राईज असं खाल्लं तर माझं म्हणजे मी असा विचार केला आहे की टुरिस्ट म्हणून आलो आहे आपण तर खिशाचा पण विचार केला पाहिजे तर पाचशे रुपये एका जेवणाचे असं मी धरलं आहे तर त्याच्यात माझं भागेल का

अच्छा हां मग ठीक आहे ओक्के हं हां बरं होय इतकं चांगलं आहे का अरे वा अहो तुमच्या तुमचं गाव चांगलं आहे हो आमच्याकडे पुण्यामुंबईत म्हणजे फार महाग पडतं सगळं हं ओके पण बसायला वगैरे व्यवस्थित नाही गावकरी म्हणजे तुम्ही असे मला बाकड्यावर बसवणार नाही ना म्हणजे व्यवस्थित बसायला

अच्छा पण मग तुमच्याकडे टेबल खुर्ची वगैरे व्यवस्थित व्यवस्था आहे ना हां आहे का अरे वा वा वा हे खूप छान आणि आणि बिसलेरी पाणी मिळेल ना हं ओके आणि रात्री किती वाजेपर्यंत नाही हो आम्ही साधी माणसं आहोत आमची बाकी काय रिक्वायरमेंट असणार हां स्वीट स्वीटमध्ये स्वीटमध्ये हं अरे वा छान अरे वा छानच आणि ओक्के ओक्के फार छान स्कॅनर वगैरे असतो नं तुमच्याकडे म्हणजे हं हां हां तेच अरे वा मला छान वाटलं तुमच्या कडची ही माहिती ऐकून मला नाव कळेल आपलं अच्छा ओक्के म्हणजे गरम पण होत नाही का मला फक्त तुमचं नाव कळेल का हां ओक्के म्हणजे मी उद्या वगैरे जर मी संध्याकाळी आले तर आपल्याशी भेट घेऊन आपली ती मासवडी ट्राय करायला आवडेल मला

हां चालेल हो चालेल चालेल चालेल थँक यू ओक्के अच्छा